मी नव्या पुस्तकाबद्दल सततच शोध घेत असतो इतर आपल्यासारखाच वाचनाचा छंद असणारी माणसं मित्रपरिवारामधे असतातच समानधर्मी लोक एकत्र येतात आणि त्यामुळे नवी नवी पुस्तकं आपल्याला माहीत होत जातात खूपं मित्र असे आहेत की त्यांना माहीत आहे की याला वाचनाचा छंद आहे आणि त्यामुळं ते देखील नव्या पुस्तकांची नावं आपल्याला सुचवत असतात काही मित्र तर नवी पुस्तकं नव्या विषयावरची पुस्तकं प्रत्यक्ष आणून देतात आणि त्या पुस्तकांवर वाचनानंतर मित्रमंडळींशी चर्चादेखील परिवारातील सदस्यांशी चर्चादेखील मी करत असतो त्याचा फायदा हा होतो की पुस्तक वाचत असताना आपल्याला त्या पुस्तकातील काय आवडलं आणि त्या पुस्तकातील कोणता भाग आपल्या लक्षात राहिला आपल्या स्मरणशक्तीची सुद्धा एक प्रकारे परीक्षा त्यामुळे होते आणि ते सगळं पुन्हा आठवून आपण जेव्हा इतरांना सांगतो इतरांशी मित्रमंडळीशी किंवा परिवारातील सदस्यांशी चर्चा करतो तेव्हा ते पुन्हा एक प्रकारे त्याचं पुनर्वाचन केल्यासारखंच असतं पुन्हा एकदा आपण वाचलेल्या त्या पुस्तकांच्या सहवासामध्ये त्या पुस्तकांच्या दुनियेमध्ये आपल्याला जायला मिळतं आणि इतरांशी चर्चा केल्यामुळे त्यांनादेखील पुस्तक न वाचताही त्या पुस्तकातील महत्त्वाचा आशय महत्त्वाचे विचार त्या पुस्तकाची एकंदरीत मांडणी कोणत्या विषयावरती आहे किंवा कोणत्या प्रकारची मूलभूत सूत्रं त्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहेत याचा परिचय होतो आणि कदाचित एखाद्याचं कुतूहल अधिकच जागृूत झालं तर ती माणसं आपण होऊन त्या पुस्तकाकडं वळतात आणि ते देखील ते पुस्तक वाचतात आज पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या जरी कमी असली तरी नव्यानव्या विषयांवरची नवी नवी पुस्तकं बाजारामध्येे येत आहेत खूप मोठ्ठ्या प्रमाणामध्ये आज माणसं आपल्या भावना आपले विचार आपलं काम पुस्तकांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत तंत्रज्ञान उद्योग नोकरीच्या नव्या संंधी प्रेरणादायी पुस्तके हल्ली बाजारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगाकडं जात असताना नव्या विषयावरची विज्ञानातील तंत्रज्ञानातील नव्या शोधांवरची पुस्तकं आपण वाचली तर या बदलत्या काळामध्ये आपलं स्वतःचं ज्ञान अद्ययावत राहतं आणि त्यातून आपण काळाच्या सोबत व्यवस्थित आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करू शकतो आणि आपण वाचलेलं ज्ञान किंवा पुस्तकातून आपल्याला मिळालेलं ज्ञान मिळालेलं मार्गदर्शन ते देखील आपण इतरांना देऊ शकतो आणि त्यातून निश्चितपणानं दिल्याने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं जे आपण म्हणतो त्याचा प्रत्यंतर पुस्तकांवरती चर्चा करत असताना निश्चित येत असतो आणि त्यामुळे आपली मित्रमंडळी आपला परिवार हा देखील वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत जातो एखाद्या विषयाचं आकलन कसं करावं ते देखील त्या आपापसातील चर्चेतून सर्वांच्या निदर्शनास येत असतं